मी दुपारच्या जेवणासाठी डाळ भात हिरव्या पालेभाज्या भाकरी किंवा पोळी खात असते आणि रात्रीच्या जेवणामध्ये एकदम हलकं अन्न खात असते जसे की डाळ भात वगैरे